हिने महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर यांनी हिंदू धर्माचा प्रसार केला त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांना लोकांनी त्यांचा खूप छळ केला त्यांच्या आईवडिलांनी संन्यास घेतला होता म्हणून ते चार भावंडं एक बहीण होते तर लोकांनी त्यांना खूप छळ केला त्यांचा खूप त्रास दिला म्हणून त्यांच्या आईवडिलांनी संन्यास घेतला म्हणून त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर झाला आणि त्यांना छळ सहन करावा लागला त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांच्या ओव्या ज्या आहेत त्या अतिशय सुंदर अशा ओव्या त्यांनी रचना केलेली आहे त्यानंतर रामदास स्वामी रामदास स्वामीसुद्धा त्यांनीसुद्धा हिंदू धर्माचा पण खूप प्रसार केला आहे आणि त्यांना हिंदू धर्मा विषय खूप आवड होती त्यांनी म्हणून वयाच्या बाराव्या वर्षी लग्न न करता हिंदू धर्मासाठी त्यांनी ल लग्न करायचं नाही म्हणून ते अगदी मांडवातून पळून जाऊन गेले का तर मला हिंदू धर्माचा प्रसार करायचा आहे लग्न कराय करायचं नाही आहे यात अडकून राहायचं नाही आहे फक्त या गोष्टीसाठी त्यांनी मा मा मांडवातून बा निघाले ते बाहेर पडले आणि त्यांनी अनेक मारुती मंदिराची स्थापना केली आणि युवा पिढींना व्यायाम बलोपासना त्यांनी सांगितली शिकवली की यामुळे आपली युवा पिढी कशी बलवान होऊ शकते आणि अनेक ठिकाणी त्यांनी मारुती मंदिराची स्थापना केली शिवाजी महाराजांनाहीसुद्धा त्यांनी त्यांचा हे श त्यांना शिकवण दिली आहे